आपल्याला पाहायला भेटतं की प्रत्येक राज्यात त्यांची त्याची वेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे आपल्या राज्याबद्दल पाहायचं गेलं तर महाराष्ट्रात आपल्याला मुख्यत्वे हिंदू मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतात इस्लामी धर्माचे लोक देखील आपल्या इथे आहेत ख्रिश्चन तसे पारसी अशा विविध धर्माचे लोक आपल्याला पाहायला भेटतात प्रत्येकाची संस्कृती वेगळीवेगळी असली प्रत्येकाची कल वेगळेवेगळे असले तरी पण आपल्याला विविधता पाहायला भेटते प्रत्येकजण आपल्या आपल्या धर्मांची धर्मातील नियमांची अटींची पूर्णपणे अंमल बजावणी करताना आपल्याला दिसतो त्यामुळे त्यांनी त्यांचं त्यांचं जे धर्मातली संस्कृती आहे ती आपल्याला जपलेली पाहायला भेटते या पद्धतीने त्यांची त्यांच्या देवावर श्रद्धा आपल्याला पाहायला भेटते हिंदू लोक जे आहेत ते शिवाजी महाराज यांना खूप मानतात त्यांचे गुण परत त्यांचे विचार आपल्या आचरणात आणण्याचा सातत्याने प्रयत्न करतात जे इस्मा इस्लामी धर्मातील लोक आहेत ते मुख्यत्वे आपल्याला त्यांच्या त्यांच्या धर्मातील जे कुराण आहे ते वाचताना दिसतात त्यांच्या नमाजाच्या वेळा पाळताना दिसतात ख्रिश्चन लोक त्यांच्या देवाची म्हणजे यशूची सकाळ संध्याकाळ प्रार्थना करताना आपल्याला दिसतात अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक धर्माचे लोक त्यांच्या त्यांच्या गोष्टी करताना आपल्याला दिसतात